मी आरती बोलत आहे आणि मी क्यॅब बुक केली होती एक तास झाला अजून पण कॅप आली नाही आणि अजून दायवरचा फोन किंवा मेसेज आलेला नाही मी कॅब कॅन्सल करण्याकरिता मी कॅब कॅन्सल करत आहे कारण माझा खूप टाईमपास होत आहे तुमची तुम्ही गाडीची वहा तुम्ही मी गाडीची वाट बघत आहे पण तुम्ही तुमचा कॅब डायवर हा माझ्या ठिकाणी योग्य ठिकाणी आलेला नाही त्यामुळे मी न कॉल केला आहे मला कॅप हे कॅन्सल करायचं आहे